हा मी नितीन पाटील बोलतोय साहेब माला लोनावळ्याला फिरायला जायचं होतं ह्या एक आठवड्यानंतर जायचं आहे आम्ही चार जण आहे दोन मोठे दोन लहान एक नऊ वर्षाचा आहे एक बारा वर्षाचा आहे

आम्ही तीन दिवस तीन दिवस दोन रात्र नाही थ्री स्टार पण चालेल आम्हाला ए सी डिलक्स

अच्छा

तिथे साहेब तिकडे सीमिंग पूल गार्डन वगैरे आहे का अच्छा गाडी वगैरे भेटेल का आपल्याला तिकडं फिरायला जायला

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब बासबास मी करतो साहेब मग तुम्हाला फोन ठीक आहे ठीक आहे सर कळवतो मी